मी धावण्याच्या स्पर्धेमध्ये एकदा लहानपणी भाग घेतलेला आणि तेव्हा स्स पहिले तर फाउल झालेला नंतर तेच्यामध्ये परत पार्टिसिपेट करून मं मी फस्ट आलेला तेव्हा मला भेटलेला गोल्ड मेडल होता आणि तेच्यामधनंच मला त्याची ती एक वेगळी एनर्जी तयार झाली की नाही मी ते करू शकते आणि त्यामुळेच सध्यातरी काय नाही पण एक इयरली होणारे मॅरेथॉनमध्ये मी पार्टिसिपेट करते आणि तेच्यामध्येसुद्धा मी नाही म्हणलं तरी पण एक टॉप टेनमध्ये माझं रँक असतोच मॅरेथॉन म्हणलं की आपल्याला आपल्या शरीराला देणारी एक हालचाल असते आपल्या शरीराला देणारी एक एक्सरसाईज असते मॅरेथॉन आणि हे वेगवान धावण्याचे जे उप हे आहे तेच्यामध्ये एक आपल्या वेगळी एनर्जी डिपेंड होते त्यामध्ये आपल्या शरीरात होणारे एक मी इयरली होणार पल इयरली होणारच एक वेगळी एनर्जी असते तेच्यामध्ये एक वेगळी आपल्याला एक्साईटमेंट असते तेच्यामध्ये बिकॉज ॲज पर बाकीच्या रूटिनमध्ये आपल्याला एवढा वेळ भेटत नाही तेच्यामुळे मॅरेथॉन ही आपल्यासाठी एक वेगळी एक्साईटमेंट निर्माण करते एक वेगळं टाईम काढतं आपल्यासाठी आणि इतर खेळांच्या स्पर्धेत भाग घेतल्या घेतला असेल तर ते पण आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो की म्हणजे असं की बाकीच्या स्पर्था आहेत फक्त मॅरेथॉनच नाही तर बॅडमिंटन आहे व्हॉलीबॉल आहे परत फुटबॉल आहे व्हॉलीबॉल वगैरे जे पण आहे ते पण एक वेगळं म्हणजे माझ्यासाठी पॅशनेट होतंच पण व्हॉलीबॉल तेवढं मला म्हणजे सुटेबल वाटलं नाही की त्यासाठी टाईम मॅनेजमेंट खूप लागायचं आणि त्यामध्ये टीम वर्कींग होतं ते खूप एवढं मीन्स त्याच्यामध्ये प्रोफीटेबल नव्हतं